घरात स्वयंपाक करण्यासाठी एल पी जी सिलेंडर हा प्रत्येकाच्याच घरी असतो तो प्रत्येकाच्या घरी असल्यामुळे सगळ्यांनी काळजी घेण्याची खूप खूप गरज असते सिलेंडरचा वापर करताना हा व्यवस्थित केला गेला पाहिजे रेग्युलेटर हे शक्यतो कंटिन्यू बंद केला गेला पाहिजे नेहमी नेहमी बंद ठेवला पाहिजे कारण नेहमी एखाद्यावेळी जर चालू असला मुद्दामहून जर लहान मुलगा त्याच्याजवळ गेला त्याच्याकडून जर माचीस वगैरे लागली किंवा घरात देवघर असतं देवघराजवळ जर सिलेंडर असला तो दिवा चालू असतो एखाद्यावेळेस चूक कंटिन्यू चालू राहिला घरात कोणी नसलं तर लहान मुलांनी ते चालू केलं ठेवलं तं आ माचीस वगैरे चेतवली की अगरबत्ती चेतवली तिचा स्फोट होऊ शकतो त्याच्यासाठी काय करायचं शक्यतो रेग्युलेटर हे बंदच ठेवलं गेलं पाहिजे कंटिन्यू बंद ठेवलं तर खूप चांगलं पण ज्या वेळेस आपल्याला आवश्यकता असते त्याच टाइमाला जर चालू केलं तर ही खूप खूप चांगली गोष्ट आहे आणि रात्री झोपण्याच्या नंतर शक्यतो रेग्युलेटर बंदच करून ठेवलं गेलं पाहिजे